नेहमी सगळीकडे साफसफाई ठेवणे स्वच्छता ठेवणे काडीकचरा असेल तर ते वेळोवेळी त्याची विल्हेवाट लावणे किंवा जाळून टाकणे आणि जसं अडचणीच्या जागी असेल तर तिथे जसं धुपटाचा शेक देणे किंवा तिथे थोडं जाळजुळ करणे म्हणजे तिथे आपलं कीटकं नाटकं साप वगैरे अश्या गोष्टी काही तिथे राहणार नाही त्याच्यामुळे ते दूर जातात बऱ्याच प्रकारे अंधार राहतो अंधाराच्या जागी आपल्याला लाईटची व्यवस्था करणे जास्तीत जास्त उजेड ठेवणे जेणेकरून आपल्याला उजेडातून सगळ्या काही गोष्टी दिसणार अंधारात बऱ्याचशा गोष्टी दिसत नाही सुरक्षित राहणे शूज घालताना शूजला झटकून झटकणे अशा बराचशा काही गोष्टींकडे आपल्याला बारकाईने लक्ष द्यावं लाग द्यावं लागते अननेसेसरी आपल्या आजूबाजूला काही गड्डे असतात तर त्याला ते गड्डे बुजव बुजवून ठेवणे त्यामध्ये पण काही हे राहतात पक्षी प्राणी राहू शकतात त्यामुळे ते वेळोवेळी बुजवले त्यामुळे असा बऱ्याचसा काही आपल्यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता राहते ती नाहीशी होते आपण काळजीपूर्वक लक्ष दिलं तर त्याच्यापासून बऱ्याचशा गोष्टीपासून आपला बचाव होतो आणि जसे बाहेर फिरताना चप्पलच घालणे किंवा शूजच घालणे बिगर चप्पल किंवा बिगर शूजनी बाहेर जाऊ नये अशा काही गोष्टीची आपण काळजी घ्यायला हवी